हॅलो हां बाबा मला काय विचारायचं आहे माहिती आहे की आपलं इथून हां मला काय विचारायचं आहे की आता आपला पालघर हा जिल्हा म्हणजे मोठं हे झालं आहे ना तर आपल्या इथे आता हेल्थ फॅसिलिटीज किंवा हॉस्पिटल वगैरे वाढली असतील ना जास्त आणि कोविडमुळे पण आपल्या इथे भरपूर हे केलं होतं ना म्हणजे भरपूर हॉस्पिटलना वगैरे आपल्या इथे कोविड पेशंट्सना घेतलं होतं ना आणि आता तुम्ही म्हणजे आपल्याकडे ॲलोपथीचे अजून तीच हॉस्पिटल आहेत की होमिओपॅथी वगैरे पण आहेत

हां आणि माधवबाग ते पण आता आहे का वसईत अच्छा तुम्ही माधवबागलाच जाता ना हां आणि म्हणजे ते त्याचे पैसे कसे आहेत म्हणजे ॲलोपॅथी आणि माधवाबाग किंवा आयुर्वेद आहेत त्याचे एकसारखेच आहेत की काही वेगळे म्हणजे तफावत आहे

बरोबर आहे अच्छा म्हणजे पालघर एरियामध्ये आता भरपूर डेव्हलपमेंट हेल्थ रिलेटेड झालेली आहे बरोबर आणि असे आपले जे गा गावात आधी असे हाड वैद्य वगैरे होते तर ते पण आहेत अजून

हां आणि बघा ना आपल्याकडे ते घरगुती पण म्हणजे आप का काढे किंवा हे वगैरे पण करून देतात तसं पण पालघरमध्ये आता डेव्हलप झालं आहे ना घरगुती उपचार चांगली हां बरोबर आणि मी असं ऐकलं होतं मध्ये न्यूज होती की बऱ्याच आपल्या इथे म्युन्सिपॅल्टीत किंवा पाग पालघरच्या इथे जी म्युन्सिपल्टी तिथे बऱ्याच भोगस डॉक्टरांना पण पकडलं म्हणजे ती यंत्रणा पण त्यांनी स्ट्राँग केली आहे ना पण त्यांना पकड पकडलं आहे ना बऱ्याच जणांना त्यामुळे आता आपल्याकडची म्हणजे मुंबईसारखी किंवा एखाद्या डेव्हलप सिटीमध्ये जशी यंत्रणा असते हेल्थ केअरची तशाच प्रकारे आपल्या इथे त्याचा हे चालू आहे म्हणजे प्रोग्रेस चालू आहे पालघर जिल्ह्यात बरोबर ना हां तेच विचारायचं होतं मला की आपल्या इथे कसं चालू आहे ठीक आहे चला